विद्या विनयेन शोभते पण प्रत्येक वेळा असं होतंच असं नाही हा शिक्षणाने माणूस खूप समृद्ध होतो शिक्षणाने त्याला बऱ्याच गोष्टी कळतात आणि खरोखर शिक्षण आणि विनम्रता सोबत असेल तर माणूस खूप नियमाने नीतीने आणि सगळे रूल्स वगैरे फॉलो करून वागतो पण कधीकधी काय होतं शिकलेला माणूस अतिशहाणा पण होतो ना तर अतिशहाणपणात तो एखाद्याला कमी लेखायला लागतो आणि त्याचा इगो वगैरे जर जास्त असेल तो कुठल्याही गोष्टी ईगोवर घेत असेल तर जिथे एखादा नियम पाळून आपल्याला सहज पार पाडता येऊ शकते एखादी गोष्ट तर त्याच्यात इगोवर घेऊन तो नको त्या मार्गाला जाऊन त्याला शॉर्ट ह्याच्यातून बा मी एवढा शिकलेला आहे मी असं आहे मी तसं आहे मग ते मी असंच करणार तेच एखादा कमी शिकलेला माणूस पण खूप सभ्य विनम्र साधा राहून खूप सगळे नियम अटी पाळून शिकलेल्या माणसाच्या पुढे पण जातो आणि बराच म्हणजे फरक पडतो शिक्षण चांगल्या दृष्टीने घेतला त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने केला की जीवन खूप सुखकर आणि चांगलं होतं पण असं नाही की कमी शिकलेला माणूस जगायला पात्र नसतो वगैरे असं काही नाही आहे तो खूप चांगलं लाईफ म्हणजे नियमित काही गोष्टी करून संस्कार सांभाळून पुढे जातो